टीव्हीमुळं होणारे फायदे खूप आहेत माझ्याकडं बी पी एल टी व्ही आहे तो जवळपास वीस वर्षांपासून कार्यरत आहे त्यात कुठलाही प्रकारचा बिघाड अजून आलेला नाही मध्ये एकदोनदा आला तर मला जास्तीत जास्त काय चार पाचशे रुपये खर्च आला आणि तो आत आता सध्याच्या कंडिशनमध्ये ओके आहे तर तसंच टी व्हीबद्दल बरेचसे फायदे आहेत जसं लहान मुलं जर टी व्ही पाहतील तर त्यांनी न्यूज वगैरे जर पाहिली तर ते अपडेट राहतात बऱ्याचशा गोष्टी त्यांना कळतात जशा की एखादी न्यूज जर जर दाखवते तर त्या जगात काय चालू आहे आपल्या देशात काय झालं आपल्या स्टेटमध्ये काय झालं ह्या सगळ्या गोष्टी त्या त्याद्वारे माहीत पडतात आणि जर आपण एखाद्या वेळेस कुठली न्यूज टी व्हीवर पाहतो आणि तीच न्यूज ज्या दिवशी आपण पेपरमध्ये वाचतो त्या दिवशी ते आपल्या लक्षात राहते आणि कायमस्वरूपी लक्षात राहते आता विद्यार्थ्याने जर अशी टी टी व्हीत न्यूज पाहिली आणि पेपरमध्ये जर वाचलं तर तो ज्यावेळेस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायला जातो त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर तो लगेच देऊ शकतो ह्याचा अर्थ असा की कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये येणारे जे मार्क आहेत तिथे तो पाच मार्क दहा मार्क किंवा वीस मार्क नक्कीच त्याला भेटू शकतात परंतु टी व्हीचे दुसरे पण घाटे आहेत ज्या ज्याला आपण ड्रॉबॅक म्हणतो